सुरुवातीच्या काळात जी वाहनं होती त्याच्यामध्ये अत्यंत मर्यादित वाहनांची कंपन्या होत्या त्याच्यामध्ये राजदूत बुलेट बजाजच्या गाड्या एम एटी वगैरे अशा गाड्या खूप म्हणजे प्रमाणच खूप होतं कंपन्या लिमिटेड होत्या आणि ठराविक पद्धतीचंच प्रोडक्शन होत होतं त्याच्यामध्ये सुरुवातीला लोकांनी मोपेड एम एटी या वाहनांचा वापर केला कालांतराने बजाजच्या ज्या गाड्या आल्या त्या स्कुटर मजबूत होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला स्टेपनी होती स्टेपनीचा फायदा खूप व्हायचा कारण गाडी रस्त्यामध्ये कुठेही पंक्चर झाली काय झालं तर आपल्या स्टेपनी बदलणं शक्य व्हायचं आणि पुढचा प्रवास करणं शक्य व्हायचं अलीकडच्या काळामध्ये अनेक कंपन्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही बाहेरच्या राष्ट्रांबरोबर कोलॅबोरेशन करून निर्माण झालेल्या कंपन्या आणि मग त्याच्यामध्ये खूप म्हणजे खूप प्रकारची वाहनं आली बाईकमध्ये एवढ्या मॉडेल्स आल्या आहेत एवढ्या कंपन्या आलेल्या आहेत एवढ्या व्हरायटी आलेल्या आहेत की कोणती गाडी घ्यावी कोणती नाही घ्यावी ह्याच्यामध्ये कायम कन्फ्युजनच असतं कारण पूर्वी एक पारंपरिक म्हणजे बजाजच्या गाड्या यामाहा त्याच्यानंतर बुलेट अशा एक ठराविक गाड्याच होत्या आणि बुलेट वापरणं म्हणजे शान असल्यासारखंच त्या काळामध्ये वाटायचं कारण बाकी गाड्या म्हणजे तश्या छोट्या असायच्या आणि स्वस्त असायच्या तर वाहनं वापरताना जे आपल्या हातामध्ये असेल त्याची पूर्ण पहिल्यांदा माहिती घेणं गरजेचं आहे कारण ते त्याच्या गियर कसे आहेत ब्रेक कसा आहे एक्सेलेटर कसं द्यायचं त्याचा स्पीड किती ठेवायचा ती गाडी ॲव्हरेज किती देते ह्या सगळ्या बाबींशी निगडित सगळं आहे ते त्याच्यानंतर मग खूप गाड्या पूर्वीचा जो पत्रा असायचा गाड्यांचा गेज तो खूप चांगला असायचा त्यामुळे त्या गाड्या मजबूत असायच्या हळूहळू हळूहळू ॲव्हरेज वाढण्यासाठी म्हणजे कमी पेट्रोलमध्ये जास्त गाडी चालावी या हेतूने काही ज्या कंपन्यांनी गाड्यांमध्ये खूप डेव्हलपमेंट केली टेक्नॉलॉजीमध्ये डेव्हलपमेंट झाली आणि मग गा गाड्यांची क्वालिटी थोडी घसरली म्हणजे त्याचं जे वापरण्यात येणारं मटेरियल आहे ना ते नाजूक व्हायला लागलं कव पातळ व्हायला लागलं किंवा पत्र्याच्या ऐवजी फायबरचा वापर व्हायला लागला त्यामुळे गाड्या हलक्या झाल्या त्यामुळे ॲव्हरेज वाढलं म्हणजे ॲव्हरेज पन्नास साठ सत्तर ऐंशी पर्यंत ॲव्हरेज देणाऱ्या गाड्या बाजारामध्ये आल्या तर जनरली मजबूत गाडी तर बुलेटच कारण बुलेट खूप हेवी आहे दणकट गाडी आहे त्याच्या पत्र्याचा गेज चांगला आहे आणि लॉन्ग रनिंग ड्राइव्ह करताना त्याच्यामध्ये अडचण येत नाहीत कारण ती किती अंतर चालली तरी चालवणाऱ्याला पण कंटाळा येत नाही आणि गाडीलाही काही होत नाही कारण ती गाडी मजबूत आहे तर त्याचं एक फायरिंग आहे ते सुद्धा कुठेतरी असे कानाला ऐकायला बरं वाटतं बघणाऱ्याची बुलेटवाल्याकडे लक्ष जातं कारण ती गाडी हेवी आहे भारदस्त आहे आणि मजबूत गाडी आहे त्यामुळे ते प्रेस्टिजचं समजलं जातं मला सुद्धा बुलेटवर प्रवास करणं आवडतं कारण बुलेटचं फायरिंग बुलेटचं ते एक भारदस्तपणा नंतर बुलेट चालवताना चालवणाऱ्याला कमी त्रास होणं वगैरे ह्यामुळे ती गाडी मला आवडते आणि मी अनेकांना तेच सुचवेन की कधी बाईक म्हणून चालवायची झाली तर बुलेटकडे फोकस करा ती गाडी नक्कीच आरामदायक आहे आणि तिचा वापर चांगला होऊ शकतो आणि मेन्टेनन्स कमी आहे त्या गाडीला त्यामुळे माझं सजेशन राहील माझी सूचना राहील की अशा गाडीचा वापर करा